प्रेरनादायी गाणे ऐकायला खूप आवडतात तसेच ते गाणे मला गायला खूप आवडतात कारण की माझ्या मनाला जेव्हा जेव्हा एकटं वाटेल किंवा वेगळे काही विचार येते तेव्हा मी ते गाणं ऐकल्यावर किंवा गायल्यावर मला एनर्जी येते किंवा प्रेरणा मिळते जोश येतो व मला सकारात्मक निर्माण होते व माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला सुरवात होते म्हणून मला हे गाणे आवडतात व प्रेरणादायी गाणे ऐकून माझे मन प्रसन्न होते त्यामुळे मी हे गाणे गायला मला खूप आवडते